मराठी भाषा ही फार वेगळी आहे बा बाकी इतर भाषांपेक्षा कारण मराठी भाषेमध्ये प्रत्येक गोष्टीला एक वेगळा शब्द आहे जसं की इंग्लिशमध्ये बघितलं तर फक्त आकाशाला स्काय हा एकच शब्द आहे आणि जर तुम्हाला ढगाळलेलं आकाश असं म्हणायला असेल तर तुम्हाला क्लाऊडी स्काय वगैरे असं म्हणावं लागतं पण मराठी ही वेगळी आहे मराठीमध्ये तुम्ही आकाश आभाळ आभाळ म्हणजे ढग आलेलं आकाश याला आभाळ म्हणतो आपण मराठीत असे प्रत्येक वेगवेगळ्या शब्दांनी ब मराठी ही सुंदर आहे मराठीचे शब्द तुम्हाला ऐकताच तुम्ही इमॅजिन करू शकता की काय त्या शब्दाचा अर्थ असू शकतो इतर भाषांपेक्षा मराठीचं व्याकरणसुद्धा खूप मोठं आणि बलाढ्य आहे त्यामुळे जेवढी सुंदर ही भाषा अलंंकारित ऐकायला आहे तेवढीच शास्त्रोक्तसुद्धा आहे त्यामुळे मराठी ही ही मला वैशिष्ट्य अशी भाषा वाटतं